दिव्यांग मुलांसाठी रेखांकन करणे खूपच लाभदायक ठरू शकतं कारण त्यांना विचारशक्तीला आणि कल्पना शक्तीला चालना मिळते काही मुलांना बोलणे कठीण जाते काहींना लिहिणे जमत नाही पण चित्र काढतांना ते आपले विचार करतात भावना आणि अनुभव सहजपणे कागदवर उतरवतात उदाहारणार्थ एखादे अंंध मुल स्पर्धा द्वारे रेखा ओळखतात त्यांच्यासाठी उभ्या आडव्या रेषा उंचवट्या किंवा विशेष कागदांचा वापर करून रेखांकन शिकवले जाते यामुळे त्यांच्या स्पर्धा ज्ञानाला प्रशिक्षण मिळतं आणि आत्मविश्वास वाढतो